माझं लग्न झालं तेव्हा माझं वय अठरा वर्ष पूर्ण होतं एकोणिसावं रनिंग होतं मला शिकायची पुढे खूप इच्छा होती पण माझे वडील बोलले की आता बघ चांगला मुलगा आलेला आहे तर शिकून काय करतेय लग्न झाल्यावर वाटल्यास शिक तू तुझ्या नवऱ्याला बोलशील शिकायला माझं एक स्वप्न होतं की मला कुठलं तरी अधिकारी व्हायचं होतं सरकारी पदावर मला लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरण्याची खूप लहानपणापासून इच्छा होती कारण आमच्या घराजवळ एक सर राहत होते ते नं असंच सरकारी गाडीमध्ये फिरायचे लाल दिव्याच्या मग तेव्हापासून मला असं वाटायचं मी मोठी झाल्यावर अशीच एक चांगल्या पदावर राहणार आणि फिरणार माझी मैत्रीण पण सी ई ओ म्हणून लागलेली होती नगरपरिषदेला पण ते माझं स्वप्न काही पूर्ण झालेलं नाही नंतर लग्न झाल्यावर मी माझ्या हजबंडला बोलली पण माझे हजबंड बोलले नाही बा आता सासू सासरे आहे दादा वहिनी आहे मग तू कशी काय शिकणार बुवा सगळी जिम्मेदारी कशी पूर्ण करणार मग त्यामध्येच सगळं नाहीसं झाल्यासारखं वाटलं मग मला समोर मुलगा झाला मुलगी झाली मग जेव्हा माझी मुलगी अभ्यासात एवढी हुशार होती पहिलाच नंबर आना आणत होती तर मग मला असं वाटत होतं माझी मुलगी तरी माझं स्वप्नं पूर्ण करू शकेल पण तिला डेंटिस्ट व्हायचं होतं ती म्हणे की मम्मा मी मोठी होऊन डेंटिस्ट होणार मला डॉक्टर बनायचं आहे पण काही दिवसांनी तिचं ती स्वतःहूनच बोलली मम्मा नाही मला तुला तुझी इच्छा आहे ना की तू लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरायचं वगैरे म्हणून पण तुझी ती इच्छा पूर्ण नाही झाली तुला पुढे नाही शिकू दिलं आजोबांनी पण मी ते स्वप्न तुझं पूर्ण करणार मग नंतर तिने एम पी एस सीच्या एक्झामची सुरुवात सुरू आहे तिचीवाली आता अभ्यास करते आहे माझी मुलगी तर ते म्हणजे थोडं मला चांगलं वाटलं की नाही निदान मी नाही तर माझी मुलगी ते माझं स्वप्न पूर्ण करेल मी नेहमी तिला प्रोत्साहन करत असते तिला क्लासेस लावून दिले तिला लायब्री जॉईन करून दिली तिला गाईडलाईन करत असते जे माझ्या मैत्रिणी आहे ज्या चांगल्या पदावर आहेत किंवा मग आमचे काही रेलेटिव्ह आहेत त्यांच्याकडून तिला गायडन्स घ्यायला सांगते आणि ती पण अभ्यासात एवढी हुशार आहे की कंटिन्यू रात्री पण सुद्धा खूप वेळ जागून ती अभ्यास करत असते मला माझ्या घरच्या कामात पण मदत करते आणि मला ते पाहून एवढं बरं वाटतं की चला बुवा मी जे मी जे नाही करू शकले ते माझी मुलगी करणार आहे यातच माझं समाधान राहील तिचे पप्पासुद्धा तिला खूप सपोर्ट करतात की बेटा तुला जे काही असेल तर माझा पूर्ण सपोर्ट राहणार तुला कुठलाही काही प्रॉब्लेम्स आल्या तर आम्ही दोघे पण तुझ्या पाठीशी उभे आहोत आणि त्याच्यामुळे आता सध्या थोडंसं माझ्या हजबंडच्या तब्येतीमुळे आम्ही सगळं डिस्टब झालेलो होतो आणि आहेच पण त्यातूनही ती काही मात करत बाहेर पडली अन् त्यातूनही तिने अभ्यास सुरू केलेला आहे आणि माझं एकच स्वप्न आहे की ती पुढे जाऊन चांगली अधिकारी व्हावी लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसावी आणि ज्या लोकांच्या समस्या आहे ज्या गरीब लोकं आहे गोरगरीब त्यांच्यासाठी तिने काहीतरी करावं जे मी नाय करू शकली निदान ती तरी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकेल आणि यासाठी ती पण तयार आहे ती कंटिन्यू अभ्यास करत राहते काही नवीन नवीन न्यूज वाचत असते जनरल नॉलेजच्या बुक्स वाचत असते पेपर वाचत असते आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही तिला खूप सपोर्ट करतो आणि माझं तरी स्वप्न आहे की माझं स्वप्न हे माझी मुलगी पूर्ण करू शकेल